मी यू ई बुक्स वाचत असते माझ्याकडे ई बुक्सबद्दल क कोणत्याच संदर्भाचे सभासदत्व नाही आहे आणि ई बुक्स मी मोफत साईटवरच वाचते एक प्रजापती म्हणून साईट आहे त्याच्यावर मी वाचत असते जेव्हा जेव्हा मला वेळ असतो तेव्हा तेव्हा आणि माझा ई बुक वाचण्याचा अनुभव खूप छान आहे म्हणजे जेव्हा पण आपल्याला वेळ असतो तोपर्यंत आपण वाचू शकतो त्याला आणि आपल्याला त्याचे फायदे असे आहेत की जर आपल्याला थोडा वेळ असला तर आपण वाचून पुन्हा ते बंद करून ठेवू शकतो किंवा घरी कोणीच नाही आहेत आपल्याला फार वेळ आहे आणि त्यासाठी म्हणून आपण ई बुक्स वाचलं तर आपल्या हातातच मोबाईल असल्यामुळे आपण ते कुठे आणि कधीही पण वाचू शकतो त्यामुळे मला ई बुक्स वाचणं फार आवडते आणि मी कुठेही आणि कधी पण ती वाचणं पसंत करत असते